मराठी लोक हे त्यांच्या भाषेचा वापर अत्यंत आदराने करतात त्यांची अस्मिता आणि आपुलकीची भावना व्यक्त करताना अस्मिता जिथे असते तिथे जो डॉक्टर असेल शिक्षक असेल कलाकार असेल चित्रकार असेल मूर्तिकार असेल तो त्याच्या गुरूबद्दल बोलेल तो त्याच्या कलेबद्दल बोलेल तो त्याच्या अबिलिटीबद्दल बोलेल त्याच्या आणि त्याचप्रमाणे अत्यंत चांगले शब्दात अत्यंत चांगल्या भाषेत तो स्वतःची अस्मिता व्यक्त करेल आणि जेणेकरून दुसऱ्याना दुखवला जाणार नाही असंही तो बघेल आपुलकीची भावना व्यक्त करताना मात्र त्याची स्वतःच्या नातेवाईकांबद्दल त्याच्या स्वतःच्या शिक्षकांबद्दल त्याच्या गुरुबद्दल अत्यंत म्हणजे कानाला हात लावून बोलण्याची पद्धत असते संगीतकार संगीत क्षेत्रातील लोकांचे एखाद्या चित्रकाराचे ब गुरूबद्दल बोलतानाची आपुलकीची भावना व्यक्त करतात ती त्याच्या अतिशय प्रेमाने बोललं जातं ते अशा पद्धतीने त्याचे वर्णन असतं